गोल्डन सिल अँड अप्लायन्सेस

नमस्कार मी योगिता चव्हान मी आता एक नवीन घर घेतलं आहे त्यासाठी मला काही वस्तू तुमच्या दुकानातून खरेदी करायच्या आहेत मला एक टी वी जो की त्याची क्लियारिटी मला एकदम टॉप क्वालिटीची हवी आहे व एक डबल डोअर फ्रीज एक सिंगल ऑटोमॅटिक वॉशिंग मशीन आणि ए सी हे यातली कुठली उत्तम कंपनी असेल त्याची कंपनीचं नाव आणि मला किंमत हे हेची जरा माहिती सांगा ह्या सर्वात मला काही डिस्काउंट तुम्ही द्याल का कारण मला एक टी व्ही एक फ्रीज दोन ए सी आणि एक वॉशिंग मशीन असे प्रकारचे वस्तू पाहिजे आहेत हां मी स्वतः तुम्हाला समोर येऊन भेट देते आणि सर्व वस्तू निवडून तुम्हाला भेटते धन्यवाद